मला स्वयंपाक करताना गाणे ऐकायला खूप आवडते मी राजा ललकारी आणि दिसते मजला आणि एक गाणं आहे ते लाडकी छकुली माझी हे गाणे मी माझ्या किचनच्या ओट्यावर रोज ऐकते